गाण्याला गीत म्हटले जाते गाण्यात स्वर व लय या दोन्ही गोष्टी असतात गाणे हे एक गायक किंवा गायिका गातात गाणे हे एकटे गाऊ शकता तुम्ही किंवा तुमच्याबरोबर अनेक संगीतज्ञ असतील त्यांच्याबरोबर तुम्ही गाऊ शकतात गाणे म्हणण्यासाठी शिक्षण हे घ्यावेच लागते गाण्यामध्ये स्वर व ताल या दोन्ही गोष्टी असतात गाण्या गाण्यांच्या गाण्यामध्ये तीन प्रकार असतात कला संगीत लोकप्रिय संगीत आणि शास्त्रीय संगीत गाणे गाण्याचे बरेच अनेक प्रकार फायदे आहेत अनेक प्रकारचे फायदे आहेत गाण्यामुळे मनोरंजन होते गाण्यामुळे तणाव कमी होतो गाण्यामुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो गाण्यामुळे जर कुठे काही तुम्हाला दुखत असेल काही असेल तर त्याची कम क हे तीव्रता कमी होते श्वासासंबंधी काही तुम्हाला समस्या असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही रोज तीस मिनटं जर गाणं ऐकलं तर त्यासंबंधी तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमची स्मृती ही कमी झालेली असेल तर त्याची पण टी त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतो तसेच झोप स् झोप नीट येण्यासाठी आणि हृदयाचे कार्य हे चांगल्या प्रकारे चालण्यासाठी रोज तीस मिनटं जर तुम्ही सांगीत ऐकलं तर तुमचा तुमच्या याच्यामध्ये फरक पडू शकतो हृदयाच्या क्षमतेमध्ये फरक शक फरक पडू शकतो असं अमेरिकन वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे मला गाण्याची खूप आवड आहे त्यामुळे आता मी गाणे शिकायला जाते इतके दिवस नोकरीमुळे मला जमले नाही पण आता शिकायचा प्रयत्न करते त्यासाठी मी खूप वेळ देऊ शकत नाही क्लासमध्ये महिन्यातून चार वेळा सराव होतो घरी तसा फारसा वेळ मिळत नाही पण काम करता करता वेगवेगळ्या प्रकारची गाणे ऐकते त्यामुळे कानावरून गाणे जाते त्याची चाल कळते शब्द लक्षात राहतात गाण्यासाठी घरचे कसे पाठिंबा देतात असे विचारले तर मी सांगेल मला क्लासला जायचा मिस्टरांचाच सपोर्ट आहे ते मला क्लासला सोडतात आणि न्यायला पण येतात कारण मला गाडी चालवता येत नाही त्यापो त्यामुळे संपूर्ण श्रेय हे त्यांनाच आहे अशाप्रकारे मला गाण्याचा छंद जोपासता येतो ते केवळ माझ्या मिस्टरांमुळे त्यामुळे त्यांना धन्यवाद